आम्ही काही स्वयंपाक करतांनी जे पदार्थ शिजवत असते त्यामध्ये आम्ही जे आहे जे जशी प्रा पाककृती बघितली आहे ही देशाच्या तशी आम्ही करत आहे कारण की जशाच्या जशी केली तर त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही जे जशात तशीस वाटणार आहे खायला त्यामध्ये आम्हाला चवी चव येण्यासाठी चांगली चव मिळावी म्हणूनशन्यानी आम्ही त्यामध्ये बदल करत असते जसं ढोकळा आहे ढोकळा जो आहे तो रवा बेसनाचापणसुद्धापासून बनलेला आहे आणि डाळ चण्या चण्याची डाळ आणि तांदूळ यापासूनसुद्धा बनलेला आहे पण मी जास्तीत जास्त रवा बेसन रवा आणि बेसन याचा यूज करते तर आपण चे भरपूनदा ढोकळ्याची जर रेसिपी बघितली तर नुसतं वन्ली बेसनाचा यूस करते पण आपण जर रव्यामध्ये जर थोडाफार बेसन आपण जर बेसनामध्ये जर थोडाफार रवा यूस केला तर त्याची टेस् जरा वेगळी लागते आणि चे रेडी चे रेडिमेट असता ढोकळा त्याच्यामध्ये फक्त बेसनाचा आणि दह्याचाच यूज केला जातो तर आपण जे आहे घरी बनवतो जे ढोकळा त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो तर मी ढोकळा बनवतानी बेसन आणि दोन वाटी बेसन ते एक वाटी रवा मी यूज करते त्यामध्ये थोडंफार तेल टाकते आणि थोडे मीठ टाकते आणि हळद टाकते चवीनुसार आणि ते एक साईडने फेटते आणि त्यामध्ये मी फेटून झाल्यानंतर की ते पंधरा ते वीस मिनिटं ठेवते आणि त्याला आंबटपणा येण्यासाठी तो एय ढोकळा फुगण्यासाठी मी बेकिंग सोड्याचा यूज न करता त्यामध्ये मी इनो यूज करते इनो यॅड करते आणि एक लिंबू यॅड करते त्यामुळे जी चव आहे ती खूप छान लागते आणि खूप वेगळी येते आणि त्यामुळे जशीन् तशी जी आपण पाककृती बघून जर जश्यान् तशी बनवली त्याची टेस् जरा वेगळी लागते आणि त्यामध्ये काहीतरी चेंजेस करून जर बनवण्यात आले पदार्थ तर तो तो जो पदार्थ आहे खूप छान लागतो आणि हा असा जो बदल आपण उलगडून जर पा असा जो बदल आपण जो बघितलेला आहे जो करून बघितलेला आहे त्यामुळे कोणती व कोणता पदार्थ चव लागते की त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी अॅड केल्या तर त्याच्यानुसार आपल्याला चव कळते तर असे जे काही वेळी आपण ती मी यूटूबलापणसुद्धा सेंड करते किंवा अपडेट करते अशा मी काही चेंजेस करते पदार्थ बनवण्यासाठी